सर्वात मोठी कमजोरी असं जर म्हटलं तर कमजोरी आहे माझी मी जास्त संवेदनशील आहे आणि एकदम माझा स्वभाव जो आहे एकदम भोळा आहे म्हणजे क कुणीही काहीही सांगितलं तर माझा त्याच्यावर विश्वास बसतो आणि या स्वभावामुळे किंवा संवेदनशील असल्यामुळे बरेच लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि माझा भरपूर नुकसानपण झालं आहे ताकद जर म्हणायला गेलं तर ताकद म्हणजे मला माणसं पैसा कमावण्यापेक्षा माणसं कमवायला जास्त आवडतं मी माणसांना जोडून ठेवतो आणि तीच माझी सर्वात मोठी ताकद आहे कारण जे माणसं मी जोडली आहेत माझ्या आयुष्यामध्ये ते मला माझ्या कोणत्याही कामामध्ये जिथे मला अडचण येते तिथे धावून येतात आणि स जे काही असेल काम कोणतंही आढावेढा न घेता कोणत्याही पैशांची किंवा वेगळ्या मदतीची अपेक्षा न करता ते करतात आणि अशाच प्रकारे पूर्ण भारतभर मी मासं जोडलेली आहेत आणि ते माझ्या कामाच्या ठिकाणी मला काम म्हणजे कामाला येतात जेव्हा पण मी सांगतो की माझं असं असं काम आहे त्यावेळेस ते माणसं ते काम करायला प्राधान्य देतात तर ही आहे माझी ताकद आणि कमजोरी